अन्य कोणत्याच धर्मामिषयी मला आकर्षण वाटत नाही मी कुठल्याच धर्मांकडून दुसरं काहीही शिकू इच्छित नाही माझा धर्म ह्याच मी माझ्यातला एक मोठा पॉझिटिव् पॉईंट समजते त्यामुळे मी दुसऱ्या धर्मातले काहीही सण किंवा काहीही त्यांचे जे उपदेश असतील ते मान्य करत नाही नाही करणार त्यांना मी त्याच्याबद्दल शुभेच्छा आणि पत्रक नक्कीच पाठवू शकेन पण त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्यामध्ये मिसळून मी कधीच सण साजरे करू शकणार नाही